माझा आवडता ऋतू हा पावसाळा आहे कारण की त्यामध्ये सदैव सगळे जंगलं झाडे हे सदा हरित असतात हिरवे गार असतात व त्या हिरव्यागार वातावरणाला पाहून अशी एक प्रसन्नता निर्माण होते व सर्व दूर वातावरण हा शांत व थंड स्वरूपाचं असतो आणि मलाच नाही सुद्धा संपूर्ण तरुण जास्त करून लोकांना बरसात हा ऋतू आवडतो व त्यामध्ये स्वतःला ते सामावून घेतात व भरपूरसं स्वत चं मनोरंजन करतात बरसातमध्ये भरपूरशा खाद्यपदार्थसुद्धा खायला आवडतात जसे गरम आम्ही जास्त करून बरसातीमध्ये भजी करतो व खातो व स्वत चे मनोरंजनसुद्धा करतो त्यामुळे मला बरसातचा ऋतू खूप आवडतो